क्रिकेट हा मुलांचा सगळ्यात आवडता गेम आहे पण शाळेची शाळेंची अशी जोर असते शाळांचा असा जोर असतो की मुलांनी फक्त क्रिकेटच खेळू नये त्यांनी जे इतर गेम्स आहे ते पण त्यांनी खेळावे जसे फुटबॉल आहे हॉलीबॉल बास्केटबॉल हँडबॉल खोखो आहे कबड्डी आहे हे सगळे गेम्स पण त्यांनी तिथे खेळावे आणि शाळा जे आहे ते हे सगळे गेम्स जे आहे ते तिथं त्यांना शिकवतं पण आणि मुलांनी पण ते गेम्स खेळण्यात आता इंटरेस्ट इथे दाखवण्यास सुरवात केलेली आहे आता बघा जे मुलं आहे ते नवीन गेम्सकडे पण वळत आहे आता हे जे गेम्स मी तुम्हाला सांगणार आहे हे काही नवीन गेम्स नाही आहे पण तो ट्रेंण आता चेंज व्हायला सुरवात झालेली आहे तर इथे बघा स्विमिंग आहे तर मुलं काय होतं आहे की त्यास गेम्सकडे आता वळत आहे दुसरं काय आहे की स्केटिंग आहे लहान मुलं जे आहे ते आता स्केटिंग करायला त्यांनी सुरवात केली आहे तुम्ही आता बघाल तर तुमच्या लक्षात येईल की लहान मुलं स्केटिंग पण आता करतात दुसरं आहे की सेल्प डीपेन्ससाठी मार्शल आर्ट पण आता मुलांनी इथे शिकण्यास सुरुवात केलेली आहे